आजकाल सोशल मीडियामुळे लोकं खूप जवळ आलेले आहेत कारण झोशल मीडियाच्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला जे गोष्टी उपलब्ध आहे जसे की वॉट्सअॅप फेसबुक इन्स्टाग्राम ह्या गोष्टी अशा आहेत की यामुळे जग खूप एकमेकांच्या जगातील लोकं खूप एकमेकांच्या जवळ आलेली आहे म्हणजे कधी इथे एकमेकांसोबत वॉट्सअॅपवर किंवा फेसबुकवर चॅटिंग वगैरे करून बोलू शकतात कॉँटॅक्टमध्ये राहू शकतात विडियो कॉलची सेवासुद्धा उपलब्ध आहे की आपण जेणेकरून एकमेकांना आपण निरोपालद्वारे एकमेकांना आपण पाहूसुद्धा शकतो आपण आज येथे आहो पण उद्या आपला घरातला व्यक्ती किंवा आपला मित्र अमेरिकेतसुद्धा असला तरी आपण त्याला व्हिडियो कॉलमध्ये आपण त्याला पाहू शकतो त्यामुळे सोशल मीडियामुळे लोकं खूप एकमेकांच्या जवळ आलेली आहेत पण त्याचा एक सोशल मीडियाचा एक दुष्परिणामसुद्धा या समाजावर पडत आहे की जशी आजकालची जी मुलं मुली आहेत किंवा जे मुलं आहेत हे कुठलीही अशी खराब विडियो वगैरे सोशल मीडियावर टाकतात आणि त्यामुळे समाजात ते दंगे वगैरे भडकतात किंवा भांडणं वगैरे होतात किवा काही असे निगेटिव वगैरे विडियो असतात किंवा निगेटिव मॅसेज असतात की जे सोशल मीडियाद्वारे पसरवले जातात आणि त्यामुळे दंगे वगैरे भडकवले जातात